हा संध्या काय करते ग हो का स्वयंपाक वगैरे झाला हो अगं मी म्हणत होती मंदिरात चलते का जगदंबा मातेच्या निघू सात वाजता कारण मागच्या वेळी म्हणजे आता आपली यात्रा होती ना देवीची त्यावेळेस मला ओटी भरायची होती पण मी हे जरा बाजूला गेली होती काही कारणानिमित्त मला अर्जंट जावं लागलं त्याच्यामुळं ते राहून गेलं माझा सासूबाईंचा खूप सुरु आहे ओट्या भरून ये नारळ फोडून ये म्हणून म्हटलं तू येते का हा हा मी म्हणजे तू नैवेद्य तू नैवेद्य वगैरे करत असते का जगदंबमातेला नैवेद्य बोला म्हटल्यावरती नैवेद्य दहीभात वगैरे देत असते का तू

चालेल मंदिरासमोरच मिळते ना ओटीचं सामान मिळतं नारळ मिळतात हार मिळतात हा तिथे पूजेचं सामान वगैरे घेऊ शकतो आपण आणि मग तू निघण्यापूर्वी मला म्हणजे तू तिकडून निघतांना मला कॉल कर निघण्यापूर्वी म्हणजे दहा मिनिटं तरी करशील म्हणजे मला तयारी करायला मग तू आणि मी तिकडून तू इकडून मी सोबतच निघू कारण दोघींच्या घराच्या मधोमध मंदिर येतं तर दोघींच्या हा दोघी सहज पोचू कारण हा कारण दोघींच्या सेम अंतरावर मंदिर आहे हा हो हो हो संध्या हो आणि हो पण आपल्याला नवस पूर्ण द्यायचाच असे लक्षात ठेव तुला साडी घालून यावं लागेल हा हो हो हो कारण मंदिरात जाताना साडीच घालायची असते म्हणून म्हटलं आणि मंदिर कसं तुझ्या घरापासून दूर आहे माझा घरापासून लवकर आहे तर तू अगोदर निघ मग तू निघाली की मला निघताना कॉल कर मग त्याच्यानंतर पाच मिनिटांनी मी निघते ओके हो हो हळू ये पण हा कारण ह्यावेळेला त्या रस्त्यानी खूप रश असतो हो हळू ये चल मग मंदिरातचं भेटू आपण हा जगदंबा अगोदर जगदंबा मातेच्या मोठ्या मंदिरात भेटायचं देवी मोठ्या देवीला जाऊ आणि मग छोट्या देवीला जाऊ हा ठीक आहे निघण्यापूर्वी कॉल करशील मला ओके हा हा बाय हळू येशील हा